हा सर नमश्कार मी म्हटलं आपल्या ते ऑनलाईन हेडफोन बोलवले होते हां तर त्यामध्ये सर थोडा प्रॉब्लेम चाललेला आहे आवाज नाही येत आहे बरोबर खरखर खरखर कर्कश असा आवाज येतो काही वेळ चलतात काही वेळ ते ॲटोमॅटिकच बंद पडतात सॅमसंग कंपणीची होती तिनशे पन्नास रुपयाला घेतली होती मी ती हां नाही मोबाईल चांगला आहे मोबाईलमध्ये काहीच कारण की दुसरे हेडफोन यूज केले तर व्यवस्थित वाजतात दोन तीन प्रकारचे हेडफोन मी यूज केलेले आहे बरं असं काही नाही का वेगवेगळ्या कंपनीचे केले आहे ते व्यवस्थित वाजतात परंतु आपण जे बोलवले आहे ऑनलाईन हेडफोन ते लावल्यावर प्र हाच प्रॉब्लेम जातो सॉकेट वगैरे सगळं व्यवस्थित आहे सर सगळं मोबाईल सुद्धा माझा व्यवस्थित चार्ज राहतो सर्व व्यवस्थित आहे कर्कश कर कर कर कर असा आवाज करतो काही वेळ व्यवस्थित वाजतात अचानकच मग दोन तीन मिनिटं कर कर कर कर कर कर असा आवाज होत ॲटोमॅटिक थांबून जात अचानकपणे हे थांबतात आणि परत चालू होतात काही वेळ चांगले चालतात आणखी परत कर कर कर कर असा आवाज करतात आणि बंद पडतो हो हो पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित होतं पॅकिंग मी फोडताना व्यवस्थित दिसले चेक केले तेव्हा व्यवस्थितच होते परंतु आता आता हे तीन चार दिवस झाले हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे हो हो हो ऑनलाईन ऑनलाईन सगळं पेमेंटवगैरे ऑनलाईन केलं होतं व्यवस्थित बॉक्समध्ये पकिंग वगैरे सर्व त्याचं व्यवस्थित आणलेलं होतं कुरीअरवाल्यानी नाही त्यांनी वाज त्याच्यासमोर वाजून दाखवले तर व्यवस्थित वाजले ना परंतु आता तीन चार दिवस झाले हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे त्याचा हेडफोनचा हां नाही नाही सॉकेट सॉकेट व्यवस्थित आहे सॉकेटमध्ये असं आपण समजा ते हेडफोनची पिन वगैरे थोडी हलवली तर असं गीसं काही नाही चालतात ना चांगले चाल अर्धा तास एकदम चांगले चालतात नंतर आणखी तीन चार सेकंड खरकर करकर करकर असा आवाज येतो आणखी ॲटोमॅटिक थांबते आणखी परत खरखर असा आवाज चालू होतो काही वेळ आणखी परत चांगले चालतात असं अध्यामध्यात अध्यामध्यात त्याला प्रॉब्लेम जातो हां हां हां अर्धा अर्धा तास चालल्यानंतर परत असा थोडावेळ आणखी प्रॉब्लेम चालू होतो हो हो हो पण सर आता मला ते कसं करा वापस पाठवा लागेल तुम्हाला की काय करावं लागेल बरं बरं अच्छा कंपनीचं हा हां बिल आहे सर त्याचं बिल माझ्याजवळ व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे मी ते बिल रीतसर पॅक करून एका बॉक्समध्ये हे करतो आणि तुमचा कुरिअरवाला येईल त्याला येऊन द्या बरं त्याच्यासाठी काही पैसे वगैरे पडेल का नाही नाही बरं बरं आणि समजा हे हेडफोन तुम्हाला मिळाल्यानंतर मला किती दिवसात येईल किती दिवसात येईल अच्छा अच्छा दहा दिवस लागू शकते कमी जास्त बरं बरं हो हो हो तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या आणि लवकरात लवकर त्यांना कुरिअरवाल्याला पाठवा आणि म्हणजे कसं हा मला नवीन लवकर मिळेल बा का कारण की मला त्याचा सध्या आता हां भरपूर काम आहे आणि मी ट्रॅव्हलिंग वगैरे करतो त्याच्यानं हेडफोन यूज करतो बऱ्याच वेळा ड्रायविंग वगैरे करत असताना त्याच्यामुळं मला ते आवश्यक आहे म्हणून जेवढ्या लवकरात लवकर शक्य होत असेल तेवढ्या लवकरात लवकर पाठवून हो हो हो मी व्यवस्थित पॅकिंग करतो आणि आणि नवीन सर न याच्यापेक्षा जर वेगळे चांगल्या म्हणजे सॅमसंगमध्ये चांगल्या दुसऱ्या मॉडलचे जर असेल तर ते मला सांगा म्हणजे डिफरंन्स अमाऊंट भरून मी ते सुद्धा घेऊ शकतो जर काही चांगले असेल तर हो हो माझा मोबाईल नंबर हाच आहे माझ्या ह्याच मोबाईल नंबरवर तुम्ही त्या प्रॉडक्टचे फोटो वगैरे पाठवा आणि मला सांगा मग मी रीतसर त्याची पाहाणी करतो आणि दुसरं जर चांगलं प्रोडक्ट असेल तर मग ते घेतो काही प्रॉब्लेम नाही हा डिफरन्स अमाऊंट मी तुम जेवढं असेल मी तेवढं भरायला तयार आहे हो हो तुम्ही न नक्की पाठवा सर ह्या मोबाईलवर आणि हे किती दिवसात येईल मग सरतलं हे पार्सल घ्यायसाठी कुरिअरवाराला अच्छा अच्छा एक दोन दिवसात येऊन जाईल ठीक आहे ठीक आहे तोपर्यंत मी यूज करू शकतो का बरं बरं बरं बरं काय हरकत नाही नाही डॅमेज वगैरे नाही होऊ देत डॅमेज वगैरे नाही होऊ देत हां हो हो नाही नाही नाही नाही नाही पाणी नाही लागू देत डॅमेजही होऊ देत नाही हो याच्या अगोदर तो कॉल येईल त्या हिशेबानं मग मी टीप पॅक करून ठेऊन देईन हो हो हो हो चालते सर काही हरकत नाही ठीक आहे